हॅलो साई ट्रॅवल्सवरून बोलताय का हा सर ती माझी नाही का कॅब कॅन्सल केली मी कारण की अगोदर मी ॲड्रेस टाकलेला होता माझ्या घराजवळचा आणि ॲक्चुअल्ली मी आता दुसरीकडे राहायला आलेलो आहे तर नाही का मला कॅन्सल करायची होती तर प्लीज तुम्ही करून टाका आणि ऐका ना सर ते चार्जेस वगैरे किती कटतील त्याचे काही असतील तर मला कळवा ठीक आहे थॅंक यू